भारतातली पर्यटकांसाठी सर्वात ठळक आणि महत्त्वाची आकर्षणे कोणती आहेत दोन प्रकारचे पर्यटक आहेत म्हणजे भारताबाहेरचे पर्यटक आणि भारतातले पर्यटक या दोघांसाठी आकर्षणाचं जे ठिकाणं आहे ते सर्वात पहिला येतं राजस्थान राजस्थानचे किल्ले त्यांचे संस्कृती त्यांची क हस्तकारागिरी हे बघण्यासाठी वर्षानुवर्षं राजस्थानकडे लोक जातात जोधपूर जयपूर जयसरमेल उदयपूर ही चार ठिकाणं अशी आहेत की तिथले किल्ले त्यांचे राहणं खाणं आणि उंट ते सफारी यासाठी आकर्षक लो आहे त्यामुळे लोक तिकडे जातातच त्यानंतर नंबर लागतो तो ताजमहलचा ताजमहल बघायलाही लोक बरेचशे जातात त्यानंतर अजिंठा वेरूळ महाराष्ट्रातली ही जी दोन हे आहेत अजिंठाची लेणी आणि वेरूळची ती दगडातली कोरलेली मंदिरं म्हणजे आधी पाया मग शिखर न करता आधी शिखर आणि मग पाया खणला असं ते वेरूळचं मंदिर आहे ते बघायला लोक जातात त्यानंतर दक्षिणेतले मंदिरं पण प्रसिद्ध आहेत म्हणजे हंपी बदामी ही कर्नाटकातली आहेत महाबलीपुरमची मंदिरं आहेत मद्रासमध्ये जर गेला तर तुम्हाला रामेश्वरम् आहे त्याच्यानंतर का कांची कामाकोटीचं मठ आहे मधुराईचं मंदिर खूप प्रचंड मोठं आहे केरळ हे वेगळ्या नि निसर्गरम्यतेसाठी केरळ गॉड्स ओन कंट्री म्हणून केरळाचा नंबर पहिला लागतो पर्यटनामध्ये त्यांनी हिरवाई आणि छान ठेवलेलं आहे केरळ प प प्र प्रदूषणविरहीत त्यामुळे ते पहायला लोक जातात केरळला पूर्वेकडचं वेनीस म्हणतात कारण तिथं जे आलेपी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कालव्यामधून गावं दिसतात गावा आणि सगळं व्यवहार हे बोटीतून केले जातात आलेपीच्या कॅनालमध्ये त्यामुळे तेही बघण्यासारखं आहे इकडे उत्तरेकडे गेलं तर आसाम ज्या सेवन सिस्टर्स आहेत आसाम कोहीम नागालँड मणिपूर दि वगैरे तर त्या सेव्हन सिस्टर्स निसर्ग सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहेत ओरिसाची वेगळीच एक झलक आहेत ओरिसामध्ये कटक आहे ही पूर्वीची राजधानी त्याच्यानंतर भुवनेश्वर हे शंकराच्या देवळासाठी प्रसिद्ध आहे त्याच्यानंतर सूर्य मंदिर आहे कोणार्कचं जगन्नाथपुरी ही चार वऱ्यामधली म्हणजे श्रीकृष्णाच्या मंदिरासाठी प्रसिद्ध आहे त्यामुळे ओरिसाचं एक वेगळी छाप आहे कलकत्त्याचं वेगळं हे आहे मुंबई आणि कलकत्ता ही शहरं ब्रिटिशांनी वसवली त्यांचं एक वेगळंच म्हणजे न अर्वाचीन म्हणजे प्रा हल्लीच्या जगातलं एक गॉथिक पद्धती स्टाईल जी आहे ती पाहण्यात येते आणि भव्य दिव्य त्यांनी ब्रिटीश लोकांनी इमारती उभे केल्या त्याही बघण्यासारख्या आहेत म्हणजे मुंबई आणि कलकत्ता या दोन्ही शहरं त्यासाठी आहेत मैसूर बेंगलोरचा बाज वेगळाच आहे मैसूरचे पॅलेस आणि बेंगलोरचं उद्यानं ही वेगळीच आहेत पुन्हा म्हणजे भारतामध्ये ठिकठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतं आहे हिमालियन रेंजिसमध्ये तुम्हाला शिमला कुलूमनाली त्याच्यानंतर नैनीताल आणि इकडे पुन्हा हिमा म्हणजे ब पश्चिम बंगालच्या वरचा हिमालय हिमालयाचे तीन भाग पडतात म्हणजे तिकडचा उत्तर प्रदेशचा हिमालय वेगळा पश्चिम बंगालचा व हिमालय वेगळा नेपाळच्या कडचा हिमालय वेगळा आणि काश्मीरकडचा हिमालय वेगळा त्यामुळं हिमालयाच्या तीन भागामध्ये स वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन पाहता येण्यासारखं आहे तर आपला भारतच हा असा आहे की जिथं राजस्थानचं वाळवंटही आहे हिमालय समुद्रही आहे त्यामुळं खंडप्राय देश आपला हा पर्यटकांसाठी नेहमीच खुणावत असतो आणि महत्त्वाची आकर्षणही मला माहीत असल्याप्रमाणे मी ही व्य मेन्शन केलेत याखेरीज छोटी छोटी भरपूर ठिकाणं आहेत की जिथं आपल्याला अगदी आपल्या बजेटमध्ये जाऊन पर्यटन करता येईल असं